घरामध्ये असणारे कढई कढईचा वापर भाजी उसळ उपीट पोहे शिरा पिठलं अशा प्रकारचे पदार्थ करण्यासाठी लोखंडी कढाईचा वापर पालेभाज्या करण्यासाठी किंवा पिठलं करण्यासाठी प्रामुख्यानं पातेल्यामध्ये दोन तीन प्रकार अल्युमिनियमचं पातेलं भडंग चिवडा फोडणी टाकण्यासाठी मोठं मध्यम आकाराचं पितळ्याची पातेली असेल तर ते आमटी भाजी यासाठी स्टीलचं ठोक्याचं जाडबुडाचं पातेलं दूध तापवण्यासाठी भात लावण्यासाठी भात लावण्यासाठी कुकरचा डबा पण वापरता येईल फुलपात्र म्हणजे छोटं भांडं हे एखादा पदार्थ मोजण्यासाठी पाणी पिण्यासाठी सरबत पिण्यासाठी वाटी वाटीचा वापर मूद करण्यासाठी भाताची शिऱ्याची किंवा मसाले भाताची वगैरे त्याचबरोबर आमटी सांबार खीर ताक असे द्रव पदार्थ पिण्यासाठी कुकरमध्ये अन्न शिजवण्यासाठी उपयोग होतो विळीचा उपयोग भाजी चिरण्यासाठी होतो ताट जेवणासाठी होतं किंवा अन्नपदार्थ झाकून ठेवण्यासाठी छोटी थाळी असते ती नाश्ता करण्यासाठी किंवा छोट्या पदार्थावर झाकण्यासाठी कुंड्यामध्ये तयार झालेले अन्न भाजी उसळ चटणी कोशिंबीर हे काढून ठेवण्यासाठी पळी अमटीसारखे द्रवपदार्थ ढवळण्यासाठी डाव हे भाजीसाठी उलथनं हे भाकरी भाजीसाठी भाकरीसाठी पोळीसाठी परतवत असताना तवा हा भाकरी आणि पोळीसाठी लागतो अशा अनेक गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात असतात